हां

होय होय होय होय आम् तुमच्याकडूनच घेतो आहे की आणि तुमच्याकडे होय होय होय तुमच्याकडून मागे ते रीन घेतल्या होत्या फुल स्केपचे किंवा ते कलरफुल पेन घेतले होते फ्रॅग्रन्सचे ते पण छान होते त्याचा फीडबॅक छान आला आम्हाला हो संपले आहेत सध्या थोडेच राहिले आहेत हो चालेल

हो त्यांचंच अकाऊंट आहे विल ती त्यांच्याच नावाने बनवा मग शंभर पेजेसचे तीन तीन डझन असू देत त्या चार डझन करा त्याच्यावर काही डिस्काउंट वगैरे मिळणार की अंकलिपी य पन्नास असं घेता येईल ना की डजन डझनच घ्यायला पाहिजे हो चालेल चालेल जेलपेन एक बॉक्स तो चालेल की

आणि त्यामध्ये वेगवेगळे कलर पण आहेत ना म्हणजे ग्रीन रेड ब्लॅक निळा निळा हां हां हो हो चालेल नटराजचे दहा असू देत अप्सराचे पंधरा चालतील किंवा बारा आणि कॅमलिनचे एवढं घेत नाहीत कारण अप्सरा आणि नटराजचेच जास्त खप होतो आहे तर मग त्याचे सहा किंवा दहा असू देत मग हो त्याचा बॉक्स लागेल एक आणि ते रबर्स आहेत का फ्रॅग्रन्सवाले ते रबर वेगवेगळ्या शेपमध्ये मिळतात ते हां कारण मुलांना ते जास्त आवडतात नाही ते दोन बॉक्स असू देत

हो हो आणि त्या छोट्या डायरीज क्लासमेटचीच असू दे हो हो चालेल नवीन ते स्टिकर्स वगैरे हां हां चालेल चालेल चालेल बाकी मग

अच्छा हो हो चालेल एक बॉक्स हां हां तो दहा किंवा तो बाराचा एक असेल ना तो बॉक्स मग एक असू दे सोमवारी चालेल की सकाळी दहापासून हो हो हो हो चालेल चालेल हा हा